मी आपल्या आपणच पोहायला शिकलो आहे परंतु हे शिकत असताना शालेय जीवनात माझे अनेक मित्र सवंगडी पोहायला जात असत तेव्हा आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये विहिरी आहेत आणि धरणावरून आलेले कालवे आहेत प्रथम मी ह्या कालव्यांमध्ये पोहायला शिकलो नंतर मित्रांबरोबर विहिरीमध्ये पोहायला शिकलो या दोन्ही ठिकाणी पोहण्याचा अनुभव हा अतिशय वेगळा आहे कालव्यामधे पोहत असताना ते पाणी वाहते असतं त्यामुळे आपोआपच आपण पाण्याबरोबर वाहात जाऊन बाजूला जातो परंतु विहिरीतली जी पाणी आहे ही स्थिर पाणी आणि खोल पाणी असते यामुळे येथे पोहणं हे अतिशय जिकिरीचं कामं असतं परंतु माणसामध्ये ही कला अवगतच आहे ज्या वेळेस माणूस पाण्यात उतरतो त्यावेळेस तो आपापच हातपाय हालवू लागतो हातपाय हालवले की तो पाण्यावर तरंगतो नंतर विशिष्ट पद्धतीने हातपाय हलवून माणूस पोहण्यास शिकवत जातो ही पोहण्याचं शिकत असताना सुरवातीला अनेकजणं हवेने भरलेल्या ट्यूबचा वापर करतात आणि त्याग पोहण्याचं शिकतात शहरी भागांमध्ये यासाठी लाईफ जॅकेटचा उपयोग केला जातो ज्यामुळे माणूस आपोआप पाण्यावर तरंगतो आणि मग पोहायला शिकतात मी माझ्या सुरवातीच्या काळामध्ये असे कोणतेही साधनाचा वापर न करता पोहण्यास शिकलो मी अतिशय लहान असताना वयाच्या सातव्या आठव्या वर्षी पोहायला शिकलो एकदा माणूस पोहायला शिकला का ही कला त्याला कायम साथ देते किंवा अवगत राहते आणि म्हणून ही जीवनभर मिळणारी कला आहे मी हे पोहण्याचं शिकलो आणि मी आज सहजरित्या कोणत्याही पाण्यामध्ये कुठल्याही प तलावामध्ये स्विमिंगपूलमध्ये पोहू शकतो